अकोला जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी कुठलीच व्यवस्था नसून ह्यावर इथल्या सरकारने एकही काम आजपर्यंत व्यवस्थित केलेले नाही आहे रस्ते मात्र इथ बांधणं चालू आहेत पण तेही म्हणजे पहिलेच बांधायला पाहिजे होते याने ते आज बांधून राहिले त्याच्यामुळे इथं कुठल्याच प्रकारची विकासाची कामं होत नाहीत इथे फार वाईट राजकारण आहे आणि इथे फक्त लोक पैसेच खातात राजकारणी असो की काय कोणी असो ठेकेदार असो फक्त पैसे खायचं काम इथं केल्या जाते आणि विखाहास काम इथं वढ्ढ्यात टाकल्या जाते